अ रेखांकनाची आवड आवड जोपासण्याकरिता मला तरी असे वाटते की त्यांना एकतर पैशाची कमतरता असते त्याच्यामुळे ते साहित्य पण खरेदी करू शकत नाहीत आणि त्यांना आवड तर खूप वाटते की आपण रांगोळी काढावी किंवा इतर कोणते तरी कला आपल्या अंगात असावी पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसे पण उपल उदरनिर्वाहासाठीच नसतात तर हे बाकीच्या कला च जोपासण्यासाठी कुठून पैसे येणार असा त्या बालकांसमोर प्रश्न राहतो आणि मग ते आपली कला कुठंंतरी दा दाबून ठेवण्याचा हे करतात पण मला असं वाटतं की आपण त्यांना थोडंसं जर सहकार्य केलं तर ते त्यांची पण कला असे ते दाखवू शकतील कारण त्यांचे आवड त्यांना आहे की लोकांनी जरी काही गोष्टी शिक केल्या की त्यांनाही असं कुठंतरी क वाटते की आपणही केलो असतो पण आपल्याकडे पैशाची कमतरता असल्यामुळे त्या आपली कला न समोर दाखवू शकत नाहीत त्यांनी पण मला असं वाटतं की जर सरकारने आर्थिक सहाय्य जर त्यांना केले तर ते ज ते जरूर पुढं येतील आणि खूप सुंदर त्यांची कला प्रदर्शित करतील